मराठी भाषा जपण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले जात आहेत त्यामध्ये मराठी भाषा दिन साजरा केला जातो जो एक मे ला आपण साजरा करतो तसेच मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करतो या दिवशी कुसुमाग्रज यांची जयंती असते तसेच आपल्या मराठी शाळांना हल्ली अनुदान दिलं जात आहे की जेणेकरून मराठी भाषेला तिथे व्हॅल्यू निर्माण होई झाली पाहिजे तसेच इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा मराठीचा आग्रह आणि ती प्रथम भाषा व्हावी म्हणून प्रयत्न केले चालले आहे तसेच ताबद्दल त्यासोबतच अमेझॉन फ्लिपकार्ट अशा वेबसाईटवर सुद्धा मराठी भाषेचा पर्याय निव निवडू शकता हे आता साध्य झालेलं आहे तसेच आय आय टी मद्रास आणि केंद्र शासन यांच्या सौजन्याने भाषिणी या संस्थेमार्फत ए आय फॉर भारत या रिसर्च टीमने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील गावागावात जाऊन मराठी भाषेचे किंवा बोलीभाषेचे संवर्धन होई यासाठी आवाज संकलित केले आहेत त्यामुळे मराठी लोकाना त्यांना मिळ मिळणाऱ्या सुविधा त्यांच्या भाषेत उपलब्ध होतील त्यामुळे मराठी भाषा जपली जाईल आणि वापरात राहील ती कालबाह्य होणार नाही तसेच मराठी भाषेचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारकडून फेलोशिप दिले जाते तसेच नामांकित आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूट्समधून मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम चालूच आहे तसेच आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मराठी भाषेला मान मिळत आहे आणि आत आपल्या नव्या पिढीला मराठी भाषा अजून अवगत व्हावी किंवा त्यांच्या बोलीभाषेतील रुजली जावी यासाठी पालकांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्याना मराठी शाळांमध्ये दाखल केले पाहिजे की जेणेकरून त्यान त्यांना मराठी ही त्यांच्या रोजच्या चलनात राहील हा प्रयत्न आपण केला पाहिजे